आता बघा जर आजारी पडलं जर थोडासा ताप आला सर्दी झाली तर इतक्यासाठी काही कोणी दवाखान्यात जात नाही त्याचसाठी आम्ही घरगुती उपायच प्रेफर करतो आणि घरीच उपाय करतो तर त्यामध्ये कसं राहते कधी कधी वाफ घेतो गरम पाण्याची बाम वगैरे लावून कधी ते डोरोमेन्ट प्लस गोळी कधी पॅरासिटामॉल जास्तीत जास्त पॅरासिटामॉल घ्यायचा प्रेफर करतो आणि घरचे उपाय म्हणजे थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवायच्या बर्फ ठेवायचं बस इतकंच